हो पुस्तकांव्यतिरिक्त मला मासिके वाचायला आवडतात ब्लॉग्सपण आवडतात आणि वृत्तपत्रे दैनंदिन घडामोडी आपल्या देशामध्ये काय चाललं आहे किंवा आपल्या राज्यामध्ये काय चाललं आहे तर ते वृत्तपत्रे वाचल्यामुळं आपल्याला माहिती मिळते आणि मासिकेमध्ये जो लेख असतात किंवा कुठल्या प्रकारची एखादी माहिती असते तीही मला वाचायला जास्त आवडते आणि त्याच्यामुळे मला पुस्तकांव्यतिरिक्त मासिके वृत्तपत्रे आणि ब्लॉग हे वाचायला आवडतात वृत्तपत्र वाचल्यानं काय होतं की आपलं जन म्हणजे जनरल नॉलेज जे आहे जे म्हणतात किंवा करंट आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये कुठल्या घडामोडी घडत आहेत त्याविषयी आपल्याला माहिती मिळते